ज्यावेळेस अडीअडचण असेल त्या वेळेस कोणत्या गावाला जाणं कुणी काही करणं किंवा एखादं काही स्वत चा कामधंदा असला लोकाच्या मागं थोडी कामं असतात कोणाचा व्यवहार असतो कोणाची नोकरी असते कोणाची शेतीविषयी कामं असतात यासाठी समजा आपण कधीकधी आपल्या मनानं तर आपण जाऊ शकत नाही पण काही कारणास्तव जावं लागते तर यासाठी विशिष्ट प्रकरण म्हणजे असं आहे की केवळ प्रवासच करण्यात काय नेहमी येत नाही आता समजा सरकारनं जर भाड्याची बी सुविधा भरपूर काढली आणि लेडिजच्यासाठी तर भरपूर आहे आणि जेंट्ससाठी बी भरपूर आहे काही कामं असलं तरचं कुणी जातंय बिनकामाचं कुणी असं हिंडूच शकत नाही आता आता हा केवळ प्रवास म्हणजे कसा की चांगल्याच साठी होऊन राहिला कारण की इतक्या दिवस दोन वर्ष तीन वर्षाच्या अगोदर एस टीचा प्रवास बंद होता ते कोविडच्या याच्यात लोक थोडे अडचणीत आले आता या सरकारने एस टीसाठी भरपूर सुविधा काढल्या प्रत्येकासाठी बसचा प्रवास चांगला झाला आणि याचा जे विशिष्ट काही कार्य कार्यक्रम कृती आहेत ते समजा खाणे पिणे राहणे आणि सुरक्षित राहणे हे सरकारी कर्मचारी असल्यामुळं काही अडचणच नाही आणि शेतकऱ्याची संख्या तर आता भरपूर कमी राहिली तर समजा हा जो व्यवहार आहे हा प्रत्येक प्रवासानुसार चालणारच आहे